मी माझा एक अनुभव तुम्हाला एक सांगते मी होती मी होती चौथ्या वर्गात होती मी त्या वेळेस मी एकदा एका दवाखान्यात गेली होती बाबांसोबत गेली होती त्या वेळी एका दवाखान्यात इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की मला दोनतीन तास माझा तर नंबरच लागला नाही नंबर लागला नाही मी नंतर गेली तिथे गेली तिथे रिसोर्सेसची कमतरता म्हणजे तिथे लॅब नव्हती तिथे ब्लड चेक करायचं नव्हतं तर त्या सरांनी फार दूरचा हे लिहून दिलं की इथे जाऊन तुम्ही तुमचं रक्त तपासून आणा माझे बाबा आणि मी गेलो होतो रक्त तपासायला तिथून आणलं रक्त तपासून आणि त्यांना दिलं त्यांना त्याचा रिपोर्टही तेव्हाच्या तेव्हाच मिळाला एवढं काही नाही मिळाला आणि मी तो सरांना दाखवला सरांनी त्याच्यावर असे महागडे औषधं वगैरे लिहून दिले होते त्याबद्दल काय सांगू दोनतीन हजार रुपयाचा खर्च आला बघा ना हा इतका वाईट अनुभव आहे माझ्यासाठी